तुम्ही आम्हाला शेतीविषयी काही माहिती सांगू शकता का आम्हाला शेतीमध्ये तुम्ही हे करत आहे ना तर मग आम्हाला भाजीपाल्याची ती डिलीवरी तुम्ही कशी करताल म्हणजे कसे काय टो विकता किलोवर किंवा तुमचे रेट असे काही फिक्स असतात का बदलत असतात की त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो त्यातून हो ठीक आहे सर मग शेतकऱ्यांना त्यातून फायदा होत असंन तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कधीकधी शेतकऱ्यांचा लई तोटा होतो ना त्यामुळं म्हटलं तुम्हाला एकदा विचारून घ्यावं जर आम्ही दोनशे किलो गाजर विकत घेतली तर तुम्ही त्यात आणखीन पण काही कमी करता का आणि जर आम्ही जर दोनतीन दिवससाठी एकदाच घेऊन ठेवले तर तुम्ही रोज येता की आठवड्यातून एकदोन दिवस ओके सेटनं चालंन आम्ही तुम्हाला परत फोन करून कळवू आम्हाला काय डन करायचं आहे किंवा काय मागवायचं आहे ते आम्ही तुम्हाला नक्कीच फोन कॉल करू हो सर धन्यवाद